हो काही पुस्तकांव्यतिरिक्त वाचायला खूप काही मिळतं जसं की मासिकं ब्लॉग आणि वृत्तपत्र म्हणजे रोजच्या वाचनासाठी एकदम मस्त ऑप्शन आहेत प्रत्येक आपलं वेगळं मजा आणि काहीतरी वेगळा वेगवेगळा फायदा असतो मासिकं वाचायला आवडतात मासिकं म्हणजे एका एका ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांवर ज्ञान असतं जर कधी कधी विज्ञानाविषयी वाचायला मिळतं कधी कधी सिनेमांविषयी कधी इतिहास असतो तर कधी फॅशनसारखे हलके फुलके विषय असतात चंपक पिंकल आनि चित्रलेखा आम्ही वाचायचो लहानपणी आता कधी कधी नॅशनल जिओग्रॅफिक तर त कधी ऑटोकार वाचतो मासिकाचं सगळ्यात भारी काय असतं तर त्याच्यामध्ये ए छोट छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे कंटाळा येत नाही आणि त्याच्या वाचण्यामुळे खूप चांगला फायदा होतो की वाचल्यामुळे डोकं आणि मनाचं जे फ्युलिंग असतं ते चांगल्या प्रकारे होतं आणि मासिकं आणि ब्लॉक्स वाचून नवनवीन कल्पना नवनवीन युक्ती मिळतात वृत्तपत्रांमुळे काय होतं की ज्या अपडेट्स आहेत तर त्या अपडेटेड राहतो आणि पुस्तकं तर सगळंच देतात कल्पनाशक्ती विचार आणि अनुभव ब्लॉग्स वाचायला आवडतात मला खूप कोणाचं ट्रॅव्हल प्लॉ ब्लॉग असेल तर वाचते आणि काही क कोणी काही आपले अनुभव लिहितं कधी एखादा टेक्नॉलॉजी ब्लॉग लिहितो तर कधी काय कोणी मानसिक आरोग्यावर काही त्याचे विचार मांडतो हे वाचताना असं वाटतं कधी की समोरचा जो माणूस आहे तो आपल्याशी गप्पा मारतो आहे मराठीतले काही ब्लॉग सुद्धा खूप मजेशीर असता काहींना हलकं हसवंदा तर काही विचार करायला लावतात वृत्तपत्र वाचनाचा वृत्तपत्र वाचना वाचायला थोडासा वेळ काढावा लागतो परंतु ह्यातून परंतु याच्यामधून मूड फ्रेश होतो आणि नवनवीन विचार मिळतात आणि क कधी कधी शिकायला मिळतं त्यामुळे एखाद्या अर्धा भन्नाट आयडिया देखील सुचतात आणि कधी एखादा फक्त चांगला वाक्याने सुद्धा देखील मूड फ्रेश होतो त्यामुळे वाचणं हे चालूच असतं कधी कधी कंटाळवाणं होतं परंतु ते कधी कधी काही ब्लॉग्स वगैरे वाचून मूड फ्रेश होतो